ग्रामीण भागात कृषी उद्योगाला मदत करण्यासाठी क कृषी कुषी दुकानं आहेत तसेच पशुधन पुरवठा करायसाठी पशुखाद्य दुकानेदेखील आहेत या शेतकरी बाजारदेखील आहेत कृषिपर्यटन देखील आहेत आणि तसेच कृषी करार म्हणजे जे काय बचतगट वर कृषी बचत गट वगैरे ते पण आहेत आणि त्याच्यामुळेच जे काय जे धान्य पुरवठा करणारवाले आहेत किंवा औषधे पुरवठा करणारवाले आहेत तसे बरेच व्यवसाय कृषीवर आधारित आहेत आणि त्याच्याबद्दल एक शेतकऱ्याला मदतदेखील होते आणि मदत मदत तर होतेच होते पण एक त्यांचा माल विक्रीसाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी नवीन संध्यादेखील उपलब्ध केलेल्या जातात